हो सर बोला ना फेमस नाश्ता आपल्यापाशी चीज वडापाव आहे मेंदूव मेदूवडा आहे आणि पण हे आपलं हे काय म्हणते पाणीपुरी हां तर सर कुठून बोलत आहे तुम्ही हो का चालेल ना आहे ना सर जसं की आता म माझ्याइकडे नाही का की आता तुम्हाला वडापाव चीज वडापाव आणि पालक वडापाव असते ना आणि त्यापैकी समोसा वडापाव एकदम फेमस आहे चांगल्या पद्धतीनं भेटल सर तुम्हाला आणखीन जर आणखीन आ समोस्याचे पंधरा र पंधरा रुपये नग समोसा आहे सर जसं तुम्ही जास्त ऑर्डर जर करसाल तर आम्हाला डिस्काऊंट वगैरे बी देऊ आणि जर पालक वडापाव ते बाराला आहे बारा रुपये पर नग हो सर हां हां हां हां हां चालते ना सर तुमचा ॲड्रेस सांगू शकता का तुम्ही हां हां हां हो चटणी ना खट्टीमिठी चालते ना सर हां आओ तर हां मेंदू वडाही भेटेल सर आणि त्याच्यानंतर आपली जे नारळची चटणी असते हॅलो सर तेही भेटू शकते आपल्याकडे ओके ओक्के सर कॉल केल्याबद्दल धन्यवाद सर